हां बोला सर हो फर्स्ट स्टँडरला

तर काय फीज आहे सर तिथली हो माझा मुलगा आहे

फी किती फी आहे माझं ग्रॅजुइशने झालेलं आहे त्यांच पण ग्रॅजुइशन कम्प्लीट आहे

हो जॉब करते ना नाही नाही जॉब करते हां हां मिस्टर पण जॉब करतात

ते महामंडळामध्ये हो

सर फिज् किती आहे किती हो का हो का मग त्याच्यात एका वर्षाचे अच्छा तर मग त्याच्यात काय काय येणार आहे फीज म्हणजे

बाप रे हो का अच्छा आ आम्हाला यावं लागेल का तिथे भेटण्यासाठी

बरं बरं सर मग तर हां इंटरव्यू लागेल आहे ना ब का ओक्के हां आणि सर मग स तिथलीच आपल्या स्कूलमधलीच शाळा आहे गाडी आहे की काय की दुसरीच सांगावं लागेल सुविधा काय काय तिथे

बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे कधी यायचं मग सर कधी यायचं किती वाजता अच्छा ठीक आहे तुम्ही राहाल ना नऊ वाजता तिथे ठीक आहे ठीक